आमच्याकडे भरपूर पक्षी आहे त्यापैकी कावळा हा विशेष पक्षी आहे कारण कावळा आमच्याकडे कोणी वारलं की त्यासाठी दशक्रियेच्या दिवशी पिंडदान करतात त्या पिंडदानाचं महत्त्व असं आहे की त्याला अंधश्रद्धा तर नाही म्हणता येणार पण एक परंपरा आहे की त्या कावळ्यानं ते पिंड हा शिवला नाही तर सुन्न बुवा पावत नाही असं काहीतरी पहिली जुनी परंपरा लावलेली त्यामुळे कावळा हा कावळा कावळा शिवल्याशिवाय बाकीचा पु पुढचा प्रोग्राम होत नाही अशी परंपरा आहे त्याच्यानंतर बाकी जे पक्षी आहेत कोकिळा आहे त्याच्यानंतर लाही म्हणतात ते आहे चिमण्या आहे पण चिमणीला बुवा असं आहे का हात नाही लावता येत ते एक ब्राह्मण आहे बुवा म्हणून तिला कोणी हात नाही लावत त्याच्यानंतर दुसरा आपले हे आहे मोर पण आहे असे अनेक प्रकारचे पक्षी आहेत